मला नाणी जमा करण्यात खूप आनंद वाटतो कारण त्या नाण्याचा एवढा एवढा आदर आहे पहिले आमच्या लहानपणी एक पैसा तीन पैसे पाच पैसे दहा पैसे चार आणे आठ आणे हे आमच्यासाठी खूप होते कारण आम्हाला एक एक पैशाचं खूप काही भेटत होतं एक पैशाची एक गोळी भेटायची पाच पैशापासून ते खूप आम्ही पैसे घेऊन मजा करायचो पण आजकाल तसं काही राहील नाही दहा रुपये पण मुलांना खूप कमी आहे आपल्याला शंभर रुपये पण खूप कमी आहेत आजकाल पण आम्हाला पहिल्या नाण्याचं खूपच किंमत छान वाटते कारण ते आम्हाला खूप आनंद वाटायचा कोणी आम्हाला दहा पैसे जरी दिले ना ते जपून ठेवायचे आम्ही खर्चायचे नाही असे जमा करून करून आम्ही एकदाच काहीतरी घ्यायचं आम्हाला असं होतं की एक एक पैसा आम्ही जमा करून आम्ही त्या पैशाचा उपयोग करत होतो कारण आजकाल ह्या लोकांना काही त्याचं महत्त्व राहिलंच नाही चिल्लर पैसे तर काहीच नाही कारण आमच्या काळामध्ये असं नव्हतंच आहे आम्हाला खूप त्याचा अनुभव आलेला आहे कारण आम्हाला कुठं एक जरी पैसा दहा पैसे सापडले तर उतका खूपच आनंद वाटायचा की मला दहा पैसे सापडले आ्ही ते दहा पैसे घ्यायचे आणि ते देवाला द्यायचे कारण ते सापडलेले पैसे त्याचं खूपच महत्त्व वाटायचं आजकाल तेच वाटते की आता पैशाला ना किंमत राहिली नाही आमच्या काळामध्ये असं एक एक पैशाची किंमत होती त्यामुळे त्या त्या त्याच्यामुळे आम्ही एक एक पैसा जमा केला पाच पैसे तीन तीन पैसे पाच दहा पैसे चार आणे आठ आणे आम्ही असे सगळे